ग्रामीण परिसराची सांस्कृतिक अस्मिता जपण्यात आणि तिला चालना देण्यात पारंपरिक खेळांना खूप महत्व दिले जाते पहिले पारंपरिक नृत्य लावणी व फुगडी लावणी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे या नृत्यात गाण्याचं तालासह नृत्य केलं जातं लावणीचं नृत्य किंवा नाट्य पुरुष स्त्री दोघांनी सामाजिक समस्यावरील त्यांचे विचार किंवा अनुभव स्वतःच्या स्वतंत्र भावासह कळविण्याचा एक अव्दितीय विधान आहे फुगडी फुगडी या लोकनृत्याची मुख्यतः प्रसिद्धी आणि महत्वाची आधारभूत स्थाने आहेत त्या गावातील युवकांनी एकत्र सांगता सांगत गाणं आणि नृत्य केलं पारंपरिक असलेल्या फुगडीच्या पद्धतीनुसार लोककला लोकगीत ग्रामीण क्षेत्रातील सांस्कृतिक अस्मितेचा अव्दितीय भाग लोकगीत आहे या गीतांमध्ये गावी लावणी वेंडलु भावगीत असे विविध प्रकारचे गाणे समाविष्ट आहेत गावी म्हणजे ग्रामीण जनतेचं संगीत ज्ञान आणि संस्कृतीचे संधीचे स्थान उत्सव होळी होळी हे महाराष्ट्रातील प्रमुख उत्सवांपैकी एक आहे होळीला रंगपंचमी असे पण म्हणले जाते या उत्सवात गावातील लोकांनी सांस्कृतिक नृत्य गीत आणि कला दर्शवतात पारंपरिक खेळ कबड्डी कबड्डी हे एक लोकप्रिय ग्रामीण खेळ आहे ज्यामध्ये दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळतात या खेळात कायमस्वरूपी परंपरागत आणि सामाजिक बंधानांची संरचना आणि संरक्षण होते अश्या प्रकारे ग्रामीण परिसराची सांस्कृतिक अस्मिता जपण्यात आणि तिला चालना देण्यात पारंपरिक खेळ ही खूप चांगली भूमिका बजावत आहेत